वेलकम आमच्या बँकेमध्ये तुमचं स्वागत आहे बोला तुमची काय मदत करू शकतो अच्छा अच्छा बघा आता सध्या महाराष्ट्रामध्ये तर स्टार्टअपसाठी खूप काही ऑपॉरच्युनिटीज आहे आणि चांगला इनिशिएटिव्ह आहे तुमचा जे तुम्ही काही लोन काढत आहे ते किंवा तुमचा कशाचा बिझनेस करणार आहे आपण अच्छा अच्छा मग अच्छा अच्छा आणि सध्या आपला काही अनुभव आहे का या क्षेत्रामध्ये कुठं काम वगैरे करता का आपण अच्छा आणि काय म्हणजे आपला सध्या बिझनेस चालू आहे की जस्ट स्टार्ट करायचा आहे स्टार्टअपमध्येच आहे अच्छा अच्छा अच्छा म्हणजे स्टार्टअप आहे तुमचा बरं बरं आणि चला मग आपल्याला कितीपर्यंत लोन लागेल अंदाजे आपल्याला तीस लाखापर्यंत आणि आपल्याकडे काय कॅपिटल आहे म्हणजे काहीतरी आपल्याला गहाण ठेवावं लागेल ना मॉर्गेज अच्छा आणि स्टार्टअपसाठी जे लागणारं वर्किंग कॅपिटल आहे म्हणजे जसं तुमची बिल्डिंग किंवा जागा वगैरे जिथं तुम्ही बिझनेस स्टार्ट करणार ते पण मॉर्गेज केलं तरी चालेल आपण असं काही नाही म्हणजे शेती वगैरेच केली पाहिजे हं तर असं काही आहे का आपल्याकडे कॅपिटल जिथं जागा वगैरे जिथं आपण बिझनेस करू अच्छा अच्छा कुठल्या शहरामध्ये आहे ठीक आहे तर तीस लाखापर्यंत तर बघा मॅडम आपल्या इथं ना तुम्ही जे तीस लाखाची अमाऊंट सांगत आहे एवढं तर नाही होऊ शकणार बट आपण तुम्हाला पंधरा नाही ॲक्च्युअली कसं असतं आहे तुमची जे डिपेंड करतं आहे तुमच्याकडचं कॅपिटल तुमचं कसं सध्या स्टार्टअप आहे ना त्याच्यामुळं मग थोडं एवढं लोन आम्ही एकदम तर नाही देणार तुम्हाला मी सध्या पंधरा ते वीस लाख आणि जसं तुमचं कॅपिटल वर्किंग कॅपिटल वगैरे वाढत जाईल तर मग आपण लागल्यास वाढवून घेऊ शकतो नंतर हं बघा आता कसं आहे आता तुमचं लोनवर समजा तसं तर आपण पंधरा पर्सेंटपर्यंत इंटरेस्ट चार्ज करतो ठीक आहे तर हे स्टार्टअप असल्यामुळं ह्याच्यावर आम्ही दहा पर्सेंट कारण हे तुमचं बिझनेस आहे ना त्यावर वीस पर्सेंट पंधरा पर्सेंटपर्यंत पडतो पण आता तुमचं स्टार्टअप आहे तर त्यावर आम्ही पंधरा पर्सेंट न करता आम्ही फक्त दहाच पर्सेंट चार्ज करतो इंटरेस्ट आणि आपल्याकडे कसं आहे की इथं चांगली की तुम्हाला ई एम आय नुसार तुम्ही मंथलीसुद्धा पेमेंट करू शकता किंवा क्वार्टरली किंवा हाफ इयरली किंवा इयरली असं पण तुम्ही रिफंड करू शकता आणि कुठल्याच प्रकारचा हिडन चार्जेससुद्धा नाही आहे आपल्याकडं हो त्याला फक्त तुम्हाला काय आहे ना लोनच्या पाच पर्सेंटपर्यंत तुम्हाला शेअर्स खरेदी करावे लागेल बँकेचे आणि प्रोसेसिंग फी काही हजार दोन हजार रुपयापर्यंत जास्त नाही राहणार ती कारण की पाच पर्सेंटमध्ये तुम्हाला लोन जेवढं काय काढणार ना ते पाच पर्सेंट बँकेला तुम्हाला शेअर्स खरेदी करावं लागेल ते तुम्ही जेव्हा तुमचं पूर्ण लोन रिफंड होऊन जाईल त्याच्यानंतर आम्ही ते तुम्हाला रिटन रिटर्न करू ठीक आहे तर तुम्ही काय आहे ना तुमचं जे डॉक्युमेंटेशन असेल ना स्टार्टअप स्टार्ट करण्यासाठी तुम्ही जे परमिशन वगैरे घेतलं असेल ते सगळं घेऊन या आणि तुमच्याकडे जे कॅपिटल आहे जे तुमच्या नावाची आहे जागा वगैरे तेच तेच डॉक्युमेंट्स घेऊन या फक्त ते तुमच्या नावानं असायला हवं ठीक आहे